पहिल्या काळात एवढं काही नेटवर्क नव्हतं आता जेव्हा स्मार्टफोन आल्यामुळं नेटवर्क आहे आणि मी महिन्याचे दोनशे पासष्ट रुपयाचे बॅलन्स टाकतो बस